विनायक दुरगुडे साहेब बोलत आहेत का साहेब मला एक तुमच्या मी वर्धेवरून बोलत आहो साहस महाजन म्हणून साहेब मला तिथे तुमच्या इथे रूम रूम मिळतात असं कळलं मी मी स्टुडंट आहो मी विद्यार्थी आहो मी तिथे एका कॉलेजला ॲडमिशन घेतलेलं आहे तर मला तुमच्याकडे रूम मिळतात असं माझ्या एका जवळच्या माणसानं सांगितलं त्याबद्दलच तुम्हाला आहेत का काय काय कसे काय रेंट आहे त्याचे पाच हजार जास्तच झाले ना हो हे अकरा महिन्याचा का अच्छा असं ते पण पैसे कमी नाही होणार का नाही नाही काही कमी करायला पाहिजे ना तरी आम्ही ते आपले हे नाही का मुकुंद मुकुंद नाही का मुकुंदजी हां हां हां मुकुंदजी ते त्यां त्यांनी सांगितलं तो तुम्हाला ओळखतो म्हणाले काही कमी होऊ शकेल बा ते तुम्ही दोन तीन हजार रुपये खूप झाले तरी तुमच्या मताने अच्छा ठीक आहे न ठीक आहे पण काय त्याम हो चालेल पण त्याच्यामध्ये काय काय मिळणार मग लाईट बिल साडे अच्छा हां हा रूम म्हणजे हां हां हां आणि रूम किती आहे मग एकच मिळेल का आणि आपलं वॉशरूम वगैरे अच्छा हां हो का हा किती मग याचं याचं आपल्याला किती

हा त्यासाठी ॲडवान्स किती द्यावं लागेल मग तीन महिन्याचा किती रुपये पडेल मग ते साडे दहा हजार का अच्छा हा अच्छा सांगा ना नियम काय काय

अच्छा अच्छा

हां हो

त्याच्यासाठी मग हां चालेल पण ते डॉक्युमेंट्स काय काय लागतील ॲग्रीमेंट करायला आय डी आधार कार्ड वगैरे जमेल का अच्छा हां ठीक आहे ना

अच्छा मी विचार करून सांगतो मग तुम्हाला आता कसं काय तर आलं की तुम्हाला मी बघून घेईल रूम वगैरे